खरं सांगायचं झालं तर मला पावसाळ्यात प्रवास करायला खूप आवडतं कारण पाऊस पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय अतिशय सुंदर थंड वातावरण रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरी आणि या पावसाच्या सीझनमध्ये नद्यांना ओढ्यांना येणारं पाणी या पावसावर अवलंबून असलेला शेतकरी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो खूप सुखावतो कारण वर्षभर चातकासारखी पावसाची वाट पाहात असतो आणि असा हा पावसाळा ऋतू अतिशय सुंदर आणि निसर्गाला एक नवीन झालर प्राप्त करून देतो कारण जेव्हा पाऊस पडतो त्या वेळी एक सुंदर असं दृश्य निर्माण होतं नदी ओढे तुडुंब भरून वाहू लागतात विहिरींना पाणी येतं मुलांना खूप छान पद्धतीनी खेळायला मिळतं पावसामध्ये पाऊस हा प्रत्येकाच्या मनामनात असतो प्रेमी युगुलांच्या मनातदेखील पाऊस घर करून असतो आणि पावसाळी ऋतूतच गणपतीचं पण आगमन होतं आणि गणपतीच्या वेळी जी काय सृष्टी बहरते जी काही सर्व गोष्टी नव्या नवलाईने नवीन रूप घेऊन सृष्टीवर अवतरतात हे पाहण्यासारखं असतं आणि त्याला कारणीभूत असतो तो फक्त पावसाळी हंगाम आणि या पावसाळी हंगामात चटणीचे मासे असतील किंवा

आणि संपूर्ण वर्षभर पुरेल असा जलसाठा पावसाच्या माध्यमातूनच आपल्याला